शाळेनंतरच्या संध्याकाळच्या वेळी मुलं घरी येतात अभ्यास करणं टाळतात खेळायला जातात अभ्यास नाही करत मुलांना आजकाल खेळायला खूप आवडते आजकाल ट्युशनचं क्रेझ खूप आलेलं आहे तुम प्रायव्हेट ट्युशन लावतात आणि पैसा खर्च करतात आधीसारखं शाळेत राहिलं नाही